घरातील बागेची देखभाल करणं हे स्वस्त किंवा महाग असतं तर या गोष्टी शेवटी हळूहळू अनुभवाने महागात ज्या असतात ते स्वस्तात कराव्या लागतात पण सुरुवातीला जेव्हा तुम्ही बागकाम सुरू करता तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट विकत आणावी लागते पण असं सम असं समजावं लागतं की ती एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट असते छोटे छोटे खुर्पीचे गर फावडे छोटी कुदळ असं घरातली बाग तेवढीच असते म्हणजे जास्त मोठं नाही तरी पण या प्रकारची जी विविध उपकरणं असतात बागेसाठी लागणारी हाताचं त्या पंज्यासारखं एक असतं नंतर माती उचलण्यासाठी असतात टोपल्या असतात तर ह्या सगळ्या गोष्टी विकत एकदा तरी कात्री असते तुम्हाला स्वतः सुरवातीला आणायला लागतात तेव्हा असं वाटतं की बागकाम करणं म्हणजे जरा चांगलेच पैसे खर्च करायला लागतात आणि थोडे माळ्यालाही बोलून पैसे द्यावे लागतात त्यानंतर एकदा जर तुमची बाग थोडी सेट झाली तर माळी समजा महिन्यातून एक दोनदा येत असेल तर बाकी काम जर आपण स्वतः बघितलं तर मग ते हळूहळू तुमचं बजेट जे बागेसाठी केलेले खर्च करायचे पैसे असतात ते आपण कमी कमी करत जाऊ शकतो आणि या सामानाशिवाय कुंड्या तर सुरवातीला उत्साहाने आणल्या जातो पण ती शेवटी खर्च करता करता किती कुंड्या आणणार किती वापरणार किती आणि मग हळूहळू सुचायला लागतं की ज्या प्लॅस्टिकच्या असतात बॅग्ज असतात काही त्याचे कुठे तयार करायच्या अशा छोट्या छोट्या वस्तू वापरायच्या प्लास्टिकच्या थोड्या मोठ्या बाटल्या असतात त्यांना भोकं पाडून त्याला पोती लावून असे तुम्हाला करता येतं म्हणजे तुमचा खर्च हा तुम्ही शेवटी हळूहळू कमी करता आणि एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट थोडी झाली की मग तुमचं बागकाम स्वस्त या अर्थाने की पैसे हळूहळू कमी खर्च कर करू शकतो आपण एवढी स्थिती येते पण त्याच्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतात आणि पण ती तुमची आवड असते आणि बागकाम करणं हा एक चांगला वेळेस चांगला आयुष्य आनंद देणारं काम आहे त्यामुळे मला ते स्वस्त आहे का महाग आहे असा मी सहसा विचार करत नाही ज्या गोष्टी जरूरी आहेत त्या आणते आणि नंतर ते स्वस्त करण्याचा प्रयत्न करते